आम्ही क्रिकेट चा पाहतो तर क्रिकेट पहायला आम्हाला एकतर घरी टी व्ही पण आहे कधी बाहेर असो तर यूट्यूबवरतीही पाहतो पण सर्वात जास्त मजा जर का क्रिकेट पाहताना येत असेल तर ते मित्रांसोबत येते जसं आम्ही मागच्या वेळेस क्रिकेट पाहण्यासाठी आम्ही प्लॅन केला होता मित्र मित्रांनी पण तो नेहमीप्रमाणे तो फेलच झाला त्याच्यामुळं आम्ही शक्यतो आम्ही मित्रासोबत प्रिपेअर करतो पण तो आम्हाला टी व्हीवर पाहावा लागला नंतर